मी आठ दिवसापहिले एक गॅस शेगडी विकत घेतली मार्केटमधून घेतली ती मी गॅस एजन्सीमधून नाही घेतली मार्केटमधून एका दुकानातून घेतली ऑटोमेटिक आहे ती शेगडी आणि खूप चांगली आहे मला ती खूप आवडली ती तिच्यावरती मार्बल लागलेला आहे आणि चार स्टोव्हची ती शेगडी आहे हो आणि कलरही तिचा मार्बलचा कलर आहे तो खूप सुंदर दिसते आणि ते शेगडी मला त्या दुकानामध्ये सेल लागला होता म्हणून ते मला कमी किमतीमध्ये भेटली हो आणि कसं तिला जेव्हा पेटवतो ना आपण तेव्हा तिला काय म्हणतात त्याला लायटर नाही का त्याची पण गरज नाही पडेल हो ते ऑटोमेटिक बटन दाबली म्हणजे चालू होते खूप चांगली आहे ते शेगडी मी घरी घेऊन आली तर माझ्या घरच्या लोकाला बी ती खूप आवडली हो चांगली आहे चांगली आणलीस म्हणे हो सगळ्याच लोकाला आवडली